दोन हजार वीसमधील महाराष्ट्रातील करोना विषाणू उद्रेक नऊ मार्च दोन हजार वीस रोजी सुरू झाला या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रदू प्रदुभावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली सतरा मार्च दोन हजार वीस रोजी महाराष्ट्रात पहिला कोरोना संबंधित व्यक्तीत मृत्यूची नोंद झाली महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे त्या कोरोनामुळे रोग रोगाचे नाव असे वेगवेगळे राज्यातील दोन त्रितियपेक्षा जास्त रुग्ण मुंबईत आले त्यामुळे लोकांचे रोजगार बंद झाले आणि सगळे जॉब शाळा वगैरे बंद झाले त्यामुळे खूप प्रॉब्लम्स झाले शाळा बंद झाल्यामुळे शाळेतल्या लोकांनी काय ऑनलाईन लेक्चर्स चालू केले जॉबवाल्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम चालू झाला आणि असे काय जे गरीब लोकं होते त्यांना काय हे रोजगार नव्हता वर्क फ्रॉम होम असे खूप प्रॉब्लम्स झाले